चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी गरीबी हा अडथळा आहे आत्ताचं नाही आज प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या अशा आरोग्यसेवा पुरवल्या जातात जेणेकरून कोणतेही कुटुंब किवा कोणताही समाज वाडी वस्ती आरोग्यसेवापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाते अगदी मोठमोठ्या रोगांचा निदान हे त्यात केलं जातं आणि तशी काही परिस्थिती नसल्यामुळे ज्या योजना असतात त्यामध्ये मिळणाऱ्या पैस्यांमार्पुत पैश्यांमार्फत ही सेवा दिली जाते जेणेकरून कोणीही वंचित राहणार नाही तर आज खेडेगावातही लोकांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी विविध अशा योजना आहेत सरकारी हॉस्पिटलं आहेत जे मोफत कॅम्प कॅम्प ठेवत असतात जसे की विविध वैद्यकीय कॉलेज आहेत ते गरीब लोकांसाठी किंवा ज्या ठिकाणी जास्त जास्त प्रमाणात ते रोग आहे किंवा डायबेटीस म्हणा किंवा बी पी म्हणा असे जे रोग आहेत ते रोग असल्यामुळे तिथे मोफत प्रमाणात कॅम्पसुद्धा घेतले जातात आज सरकारी योजनेमार्फत सुद्धा अनेक सेवा पुरवल्या जातात त्यामुळे आज खेडेगावातही आरोग्याची चांगली खबरदारी घेतली जाते